मराठी भाषा याची भाषा आहे जवळजवळ पंधराशे वर्षाचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे उत्तरेकडील सा पुडा पर्वत रा रांगा पासून ते कोवे कावेरीच्या पश्चिमेकडे इ पा प्रा ता पर्यंत उत्तरेस दमणपासून पश्चिमेकडे दक्षिणेकडे गोव्या पर्यंत मराठीचा विस्तार झाला